रस्त्यावर वृद्ध महिला वृद्ध माणसं असतात ना त्यांना कसं ते गाडी चालवली बाईक केली बाईकिंग केली ती गाडीचा बाईकचा आवाजवगैरे वगैरे ते धूर त्याच्यामुळे त्यांना सहन ते सहन सहन करू शकत नाही ना आणि त्या त्यांच्या जीवाला धोकापण होऊ शकतो ते धूर असतो गाडीचा निघालेला त्याच्यावरून ते परत महिला ते पेशंट असतात त्यांना धु धुरतुकुनाला धोक्याचा त्रास होऊ शकतो खोकलावगैरे हे असं काही होतं आणि भारताची संस्कृती आम्हाला कशी कळते म्हटलं तर भूगोल आम्ही शिक्षण केलं आहे भूगोलाचे पुस्तकवगैरे करून असं माहिती होते की बाबा पृथ्वी भारताची संस्कृती काय आहे काय नाही कोणत्या धर्मांचं काय चालते काय नाही आमच्या धर्मामध्ये असं चांगलं धर्माचं शिकवतात देवाकडे देवाकडे लक्ष द्या ड्रिंकवगैरे करू नये असं तसं देवाचं देव चांगलं देवासाठी करावे असं काही शिकवत असतात आणि भारताची संस्कृती खूप खूप छान आहे खूप खूप छान आहे